उन्हाळा म्हटलं की मुलं मुलांना सुट्ट्या राहते कोणाला मामाच्या गावाला जाणे आवडते कोणाला आपल्या आजीकडे जाणं आवडते कोणाला आपल्या मावशीकडे असे म्हणजे मुलं आपल्या नातेवाईकाच्या गावाला जात असतात मी पण मी बी शाळेत जात होती तर मला सुट्ट्यामध्ये मी मला पण जाणं आवडत होतं मी मामाच्या गावाला जात होती मग उन्हाळ्यात मामाच्या गावाला गेले की खूप मज्जाच मजा यायची मामेबहिण वगैरे राहायची मामेभाऊ वगैरे यायचे खूप मजा यायची आणि मग आम्ही उन्हाळ्यामध्ये असतं कुल्लरच्या हवे हवामध्ये बसायचं कूलर लावून द्यायचा कूलरच्या हवेत बसायचं मस्त न नास्ता वगैरे करायचा आणि मग मी मामीला थोडंसा कामामध्ये हातभार करू लागायचा म्हणजे कसं शेवया कुरड्या पापड्या असे वेगवेगळे पदार्थ करू लागायचे मामीला मग ते उन्हामध्ये वाळ वाळ वाळू टाकायचे आम्ही ते वाळल्यानंतर आम्ही मग ती डब्यात पॅकिंग करून ठेवायची उन्हाळाभर आम्ही असेच करत असतं पापड कोणचे मुग मुगवड्या सोया कोणच्या सोयाबीनच्या वड्या वगैरे असे म्हणजे पापड वगैरे करत करून डब्यात भरून ठेवत असतं उन्हाळ्यामध्ये मग ते पॅक झाल्यानंतर मग आम्ही मामाच्या गावून परत आले नंतर मग हिवाल हिवाळा लागायचा मग हिवाळ्यामध्ये आम्ही बहुत खूप थंडी लागाची खूप थंडी लागायची मग आम्ही केव्हा केव्हा ऊन निघते केव्हा केव्हा नाही म्हणून आम्ही उन्हतं ऊन निघायची खूप वाट पहात पहात असायचो मग आम्ही घर घरात गेलो की खप्पीत थंडील वाटायची थंडी थंडीच लागायची मग ऊन निघाली तशी की सूर्याचं किरण पडलं तसंच आम्ही बाहेर जाऊन चाय प्यायचे कोणतं कोणतं आवड आवडीनिवडीचं म्हणजे असं आपलं आवडलेलं वस्तू पदार्थ बनवून खायचं हे करायचं मग तिथून तिथून लागला

मग तिथून लागला हिवाळा मग हिवाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये मग